हलो सर मी काचाचं मंदिर बुक केलेलं होतं ऑनलाईन पण ते इथं येईपर्यंत ते विम् जे ऑनलाईन केलेलं होती ते वस्तू इथपर्यंत आलीच नाही आहे कारण आली ते पण ते फूटतूट झालेली आहे कसं आहे तुम्ही व्यवस्थित पाठवलेली नाही आहे ते खूप नाजूक वस्तू होती एक तर कसं आम्ही खेड्यातले गरीब लोकं आहोत त्यामुळे आम्हाला एवढं परवडत नव्हतं तरी पण आम्ही बोलावलं ऑनलाईन पण ते आमच्यापर्यंत व्यवस्थित पोचलं नाही त्याच्यामुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे याच्यावर तुम्ही काही आता पर्याय काढा आम्ही वस्तू परत करत आहे कारण की आम्हाला परवडत नाही ते आमच्यापर्यंत व्यवस्थित पोचली असती तर आम्ही ठेऊन घेतली असती पण आमचं खूप नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला काय करायचं ते तर आम्ही व परत करतो वस्तू पैसे परत करा नाही तर मग वस्तू द्या तुम्ही त्याच्या बद दुसरी